मराठी भाषा विविधतेने नटलेली आहे खूप सारे भाषा खूपच र रिच आहे आणि त्या भाषेत खूप सारे वेगवेगळे वाक्प्रचार आणि चांगले चांगले शब्द वापरले जातात वाक्प्रचार म्हटलं तर खूप साऱ्या उदाहरण आहे जसं की एक उदाहरण आहे अति तिथे माती आणि याचात माझा खूप विश्वास आहे कोणच्याही गोष्टीत अति नाही केली पाहिजे जेवढं आपल्याजवळ आहे त्याच्यातच समाधान मानून पुढे वाहढलं पाहिजे आणि कोणचेही म्हणजे तुम्ही कोणाच्याशी मित्रता पण अति नाही केली पाहिजे शत्रुत्वही अति नाही ठेवलं पाहिजे सगळ्यांशी सामान्य वागायचा प्रयत्न केला पाहिजे